मी रुपम रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केलेलं आहे तर तिथे काही त्या जेवणामध्ये भाज्या आहे दोन चपातीज आहे दोन प्रकाराच्या भाज्या आहेत एक पनीरची भाजी आहे आणि एक मिक्स भाजी आहे गुलाबजामून आहेत आणि व्हेज पुलाव आहे तसंच मी त्यामध्ये आता मला एक ॲड करायचं पेय तर त्यामध्ये पेयमध्ये मला काय मिळू शकतं तिथे कोक आहे किंवा ज्यूस आहे किंवा ताक आहे तर मला ताक ऑर्डर ताक ऑर्डर करायचं आहे तर ते ताक जे आहे ते पण त्या ऑर्डरमध्ये तुम्ही ॲड करा आणि जे काही तुमचं राउंड फिगर जे चार्जेस जे होतील ते मला सांगा तुमचं आणि जे कोक कोक पण इव्हन त्याच्यामध्ये ॲड करा कोक आणि ताक कोक कोणत्या प्रकारचे आहे जसं कोकमध्ये कोल्ड कॉफी द्या मला आणि ताकमध्ये मला फक्त ताक म्हणजे नुसतं दह्याचंच ताक हवं तर त्यामध्ये जिरा ताक वगैरे नाही का ते सगळं हवं मसाला ताक नको फक्त जिरा ताक हवे आणि हे त्यामध्ये ॲड करा आणि टोटल अमाउंट किती झाली ते मला सांगा ही टोटल अमाउंट आमची झालेली आहे माझी झाली होती आठशे पन्नास ती मी तुम्हाला ऑनलाईन करते सर तर ऑनलाईन तुम्हाला गुगल पे करू की फोन पे करू तर ते म्हणतात मला की गुगल पे करा ठीक आहे मी तुम्हाला गुगल पे करते बरं या डिलिव्हरीची मला टायमिंग तुम्ही सांगू शकता का किती टायमामध्ये डिलिव्हरी बॉय डिलिव्हर करू शकणार तर ते म्हणाले की मला पंधरा ते वीस मिंटं तुम्हाला थांबावं लागेल मॅडम पंधरा ते वीस मिंटामध्ये डिलिव्हरी बॉय तुम्हाला तुमच्या घरी घरपोच ऑर्डर देणार आणि तुम्ही त्याला ते ऑनलाईन पेमेंट करून द्या ठीक आहे सर मला हे ताक आणि कोक पण सुद्धा ॲड करून जे तुमचे झालेलं आहे सहाशे पन्नास ते मी त्यांना डिलिव्हरी बॉयला ऑनलाईन पेमेंट करते ओके ठीक आहे थँक यू सर